शिक्षणामुळे संस्कृतीवर झालेला परिणाम शिक्षण झाल्यामुळे आपण खूप साऱ्या अशा प्रकारचे लँग्वेज वगैरे यूज करतो आणि त्यामध्ये आता सहसा चालणारी आहे इंग्लिश मराठी ही मातृभाषा आपली आत्ता सहसा कोण यूजच नाही करत आहे पण मराठी एक खूप महत्त्वाची अशी लँग्वेज आहे सांस्कृतिक शिक्षणाचं सांस्कृतिक रीतीरिवाजांवर झालेला परिणाम हा एक महत्त्वाचा व विचारप्रवर्तक विषय आहे शिक्षण हे समाजाच्या विकासामुळं आहे आणि त्यामुळे ते सांस्कृतिक रचना परंपरा व आचारधर्मावर थेट प्रभाव टाकते काही पारंपरिक